कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्रीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते अगदी सायकलीच्या दोन्ही पायांसारखी असते जर एकही एक जरी ठीक नसलं तरी ती सायकल जशी चालू शकत नाही तसंच कुटुंबामध्ये स्त्री पुरुष जर दोन्ही नस ए दोघांपैकी एक जरी नसलं आहे तरी कुटुंबाचा पायाच नीट चालू शकत नाही खरं तर भारत ही भारतातला पुरुषप्रधान संस्कृती मानली जाते त्यामुळे घरामध्ये वर्चस्व हे पुरुषांचं मानलं जातं पुरुष हे घरातले सर्व मुख्य कामं बघतात कारण की घराचा कर्ता हा पुरुष असतो आर्थिक व्यवहार असले किंवा कोणतेही काम असले तर पुरुष तो बघतो त्याचप्रमाणे स्रियांना पहिल्यापासून चूल आणि मूल हीच संकल्पना दिलेली होती पण आता थोडंसं चित्र बदललेलं दिसतं आहे कारण आज स्त्री पुरुष समानतेमुळे म पुरुष देखील स्त्रीला घरातील कामामध्ये मदत करत आहे आणि स्त्री देखील आर्थिक निर्णय घेत आहे प्रथम प पहिले असं असायचं की पुरुषांनी फक्त स्त्रीला आधी स्त्रीवर अधिपत्य गाजवायचं स्त्रीला कामे सांगायची का तू हे असं केलं पाहिजे तू ते तसं केलं पाहिजे तुझ्यासाठी चूल आणि मूल हे दोनच पैलू आहे त्याच्या बाहेर तू जाऊन विचार केला नाही पाहिजे आणि पुरुषांना वाटेल तेही त्या स्त्रीवर तो लादत होता परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे आजच्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही समानतेने सोबत चालले आहे दोघंही काम करत आहे त्यामुळे ज जबाबदाऱ्या दोघांमध्ये वाटल्या जात आहे आणि कामाची विभागणी दोघं केले जात आहे जर आज आपण बघतो की दोघं जर ड्युटीवर जात असतील तर एकजण सकाळचं नियोजन करतं एकजण संध्याकाळचं वेळ मिळालेल्या वेळेमध्ये दोघेही सोबत राहून कामाचे नियोजन करतात एखाद्याला जर टाईम मिळाला नाही तर दुसराही त्याला मदत करतो आणि अशा पद्धतीने ते त्यांचा कुटुंबाचा पाया चालवत असतात कारण की त्यांना त्या स्वतःबरोबर त्यांचा संसार देखील चालवायचा असतो आणि कामाची विभागणीही पहिले तर स्त्रीलाही घरातलं काम करणं गरजेचंच होतं त्यानंतर बाहेरचं काम आजही काही अंशी ते करावं लागतं पण पुरुष त्यात आज थोडं तिला मदत करत आहेत तो त्याचा अहंकाराचा जो अ होता तो कमी करून आज स्त्रीला मदत करण्याचा हेतू बघत आहे आज आपण भरपूर घरांमध्ये बघतो की काही काही की आज स्त्रिया बाहेर कामाला जात आहे आणि घरी पुरुष घर सांभाळत आहे त्यांच्या मुलाबाळांना सांभाळत आहे म्हणजे आधुनिकता किंवा सं किंवा काही चेंजेस होणे बदल म्हणू शकतो कारण बदल हे गरजेचेच असतात त्यामुळे आपण बघतो की आज दोघंही एकमेकांसोबत राहून कामही करत आहे आणि आपलं आयुष्यही सुका पनी जगत आहे कारण की पहिल्या काळामध्ये असं नव्हतं की स्त्री बाहेर जाईल आणि पुरुषांनी घरातलं बघावं पहिल्या काळामध्ये पुरुषांनीच बाहेर जाऊन स्त्रीला घरामध्ये आणून देणं आणि स्त्रीने त्याच्यावरती आपलं कुटुंब चालवणं आपल्या मुलाबाळांना बघणं आणि संसार करणं असं होतं पण आज दोघंही कमवत आहे त्यामुळे दोघेही काम करून आपल्या घराची उपजीविका भागवत आहे आणि घरच्यांच्या प्रगतीसाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी मुलाबाळांसाठी आपल्या संसारासाठी काम करत आहे आणि कामाची विभागणी त्या पद्धतीने करत आहे जिथे स्त्री कमी पडते तिथे तिथला पुरुष मदत करत आहे आणि पुरुषाची एखादी बाजू जर कमकुवत असेल तर स्त्री त्याला आपले सोज्वळ मनाने सांभाळून घेऊन ते योग्य पद्धतीने पूर्ण करत आहे अशा पद्धतीने दोघेही आ जण कामे करून एकमेकांची कामे स वाटून एकमेकांना समजून घेऊन आपलं जीवन अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टरीत्या पुढे चालवत आहे